द फर्स्ट स्टेट महाराष्ट्र सेकंड स्टेट तेलंगणा थर्ड स्टेट गुजरात फोर स्टेट मध्य प्रदेश आणि फि फिफ्थ स्टेट उत्तर प्रदेश